माझी फेव माझी आवडती बाईक आहे बुलट आणि बुलट बाईक ही रॉयल इनफील्ड कंपनीची आहे ही दुच्या ही भारतातील अतिशय जुनी बा बाईक कंपनी आहे रॉयल इनफ्लीड कंपनीच्या कोणत्याही क ही बाईक कोणत्याही हर काळात चालणारी बाईक आहे आणि भारतातील एकदम जुनी कंपनी आहे रॉयल इनफ्लीड रॉयल इनफिड बाईक ही एक चालण्यात एकदम अतिशय आणि रुबाबदार बाईक आहे याच्यावर आपण कितीही दूर सफर केला तरी आपला थकवा महसूस होत नाही आणि आपण एक एक पध्दतशीर एक राईड करतो दुसऱ्या बाईकवर आपण राईड केले तरी तेवढा आपल्याला आराम भेटत नाही या या बाईकवर एकदम आरामशीर आपल्याला किती पण लांब गेले तर तेवढा थकवा येत नाही रॉयल इनफ्लीड ही हे अतिशय चांगली बाईक आहे आणि अ अतिशय चांगली असून याला मार्केटमध्ये लई डिमांड आहे हर हर दुसरा तिसरा व्यक्तीकडे बुलट ही बाईक राहते आणि युवक वर्गाची पहिली पसंतमध्ये रॉयल इनफ्लीडची बुलट राहते